वेगवेगळे वय वेगवेगळी शारीरिक क्षमता आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना योगाभ्यासाचा हा फायदा होऊ शकतो वेगवेगळ्या वयातल्या जसे लहानपणी लहान मुलांना जर योगाभ्यासाची सवय लावली किंवा त्यांच्याकडून योगाभ्यास करून घेतला तर त्यांची एकाग्रता वाढीला लागू शकते तसेच काम करणाऱ्या किंवा धकाधाकीच्या आयुष्यातल्या लोकांना जर प्राणायाम करायला दिले तर त्यांचे स्वास्थ्य चांगले राहू शकते तसेच त्यांना मानसिक शांतता मिळू शकते एका ठिकाणी बैठी कामं करणाऱ्या माणसांना जर का योगाभ्यास करून दिला तर त्यांच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम हे कमी होऊ शकतात तसेच वयोवृद्ध माणसांना जर योगाभ्यास करून दिला तर त्यांच्या शरीराची योग्य प्रकारे हालचाल होऊन त्यांच्या सांध्यां ना व्यायाम मिळू शकतो व ते त्यांचं वृद्धत्व चांगल्या प्रकारे घालवू शकतात वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना म्हणजे कामाची वेगवेगळी पद्धत असणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे योगा जर त्यांच्या कामानुरूप दिले गेले तर त्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो तसेच शारीरिक क्षमता ज्यांची शारीरिक क्षमता जास्त आहे अशा लोकांना थोडे कठीण प्रकारचे योगा दिले जातात किंवा ज्यांची शारीरिक क्षमता कमी आहे अशा लोकांना साधे सोपे असे योगा प्रकार सुचवले जातात परंतु योगाभ्यासाचा फायदा हा प्रत्येक व्यक्तीलाच होतो साध्या साध्या व्यायाम प्रकारातून सुद्धा आपण आपल्या शरीराला चांगले वळण देऊ शकतो तसेच निरोगी आयुष्य आपण जगू शकतो